हॅलो तुम्ही डेअरी मॅनेजर बोलताय का हो तुम्ही कुठ कुठून मला ॲक्चुली तुमच्या इथं अवेलेबल असलेल्या वेवेगळ्या प्रोडक्ट्सची माहिती पाहिजे होती मग तुम्ही देऊ शकता का हां खाण्याच्या खााण्याची मिल्क प्रोडक्ट म्हणून

हो मला ऑर्डर प्लेस करायची होती आमच्या इथे एक फंक्शन आहे मग त्यासाठी मला हां मग त्यासाठी मला बरेच भाजीसाठी वगैरे पनीर दूध आणि अजून तुमच्या ते पार्टिला ठेवण्यासारखे कुठले प्रोडक्टस आहेत का श्रीखंड आम्रखंड फ्रूटखंड वगे हा एक पार्टी ऑर्गनाईज करते आहे सक्सेस पार्टी आहे मग त्यासाठी मग त्याच्यासाठी मला तिथं प्रोडक्टस जेवणामध्ये काही डिशेस ठेवायच्या आहेत जसं की आता तुम्हाला पनीर लागेल भाज भाजीसाठी तर स्वीटमध्ये फ्रूटखंड आणि तुमच्याकडं आईस्क्रीम्स वगैरे अवेलेबल आहेत का वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हो मला ॲक्च्युली माझ्या गेस्टलाच सर्व करायला हवा आहे सो तुमच्या ह्याच्यानुसार कुठला चांगला असेल कुठले कुठले आईस्क्रीम सर्व करू मी हो ठीक आहे कॉर्नेडोचे कुठले कुठले फ्लेवर्स अवेलेबल आहेत कॉर्नेडो जे तुमच्याकडे आहेत ना त्यातले कुठले कु कुठले फ्लेवर्स अवेलेबल आहेत कॉर्नेडोमध्ये मग ठीक आहे मला ठीक आहे मला पाच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे प्रत्येकी दोन बॉक्सेस म्हणजे असे टोटल दहा बॉक्सेस सेंड करा कोर्न्याडोसचे आणि पनीर एक मला पाच किलो द्या त्याची प्राईस काय आहे पनीरची मला चार किलो तरी पनीर लागेल मग तुम्ही हां हां परत तुमच्याकडं फ्रूट्सखंड अवेलेबल आहे का मग ठीक आहे एक फ्रूटसखंडं एक पाच किलो द्या मी तुम्हाला माझा नंबर आणि मी तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे का मग ठीक आहे मग मी तुम्हाला ह्या नंबरला प्रोडक्टसची लिस्ट आणि हे टाकते माझा ॲड्रेस टाकते तुम्ही मला डिलिवर करू शकता का होम डिलिवरीची सर्विस देऊ शकता का दोन्ही कोल्हापूर राजामपुरी एरीयात राजामपुरी एरियातून बोलते आहे कोल्हापूरमधून हां

ठीक आहे मी तुम्हाला ॲड्रेस आणि बाकीच्या डिटेल्स वॉट्सअप करते या नंबरला

नाही तर मला कुठल्या अजून ॲडेड आयटम्सची गरज असेल तर मी तुम्हाला वॉट्सअप करेन ठीक ठीक आहे मी तुम्हाला हां मी भेट देते हां हां हां